नुकतीच चित्र काढीत असलेल्या लोकांना मी हे सांगू इच्छिते की आपल्याला कोणतं चित्र काढायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये फिट करून त्याच्याबद्दल विचार करून आणि कोणते कलर त्याला सूट होतील कोणतं पेन्सिल वापरायचं कशावर ते काढायचं कशा पद्धतीने काढलं तर आपल्याला ते वेवस्थित एकदम दिसेल आणि कोणतं कलर वापरून आपण ते चित्र काढायला पाहिजे आहे आणि त्याच्याबद्दल कोणते द कोणतं पेंट वापरायला पाहिजे आहे ऑइल पेंट वापरायला पाहिजे आहे की काय वापरायला पाहिजे आहे आणि किती वेळ लागेल हे सर्व त्यांनी आपलं आधी जे काय असतात टाइमटेबल असते ते ठरवून घ्यायला पाहिजे आहे

म्हणजे जे नवीन पेंट आहेत त्या लोकांनी जे काहीही असतं करायला पाहिजे आधी हे सर्व ठरवून घेतले तर फार छान होणार